हिंदू धर्माचे स्थान उच्च आहे हिंदू धर्मातील सण आणि परंपरा आहेत प्रत्येक महिन्यामध्ये सण साजरा होत प्रत्येक हिंदू देवाचा सण साजरा करतात व महिन्यातील ऋतूनुसार तो सण असतो आणि ऋतूला निगडीत असतो आपल्याला शरीराला शुद्ध करतो भारतामध्ये हिंदू धर्मासाठी खूप काही आहे भारतामध्ये हिंदू धर्म सोडून अजून इतर धर्मही आहेत व ते धर्म ख्रिश्चन बुद्ध मुस्लिम ईसाई असे आहेत आणि अजून इतर काहीही धर्म आहेत जसे की धनगर वंजार अशीही धर्म आहेत आणि तेही फार छान उत्साहात सण साजरा करतात आणि काही सण एकत्रित येऊनही हिंदू धर्म साजरा करतात व तसेच मुस्लिम शीख ख्रिश्चन ईसाई हेही एकत्रित येऊन सण साजरा छान करतात असा हा माझा भारतातील छान सर्व धर्म समभाव आहे तो खूप मस्त आहे सर्व धर्मांसाठी एकत्रित सण साजरा केला पाहिजे भारतामध्ये हिंदू धर्माला खूप मान आहे हा नाही अतिशय मस्ते सण अतिशय उत्साहात साजरे केले जातात खूप आवडीने साजरे केले जातात त्यापेक्षा अजून काही काही वेगळंही घेतलं जातं जसें की कपडे वगैरे दिवाळी दसऱ्याला त गोडधोड उपास तापास असेही असतं खूप छान आहे माझं धर्म आणि तो मी जोपासेल